नमस्कार सर मला ते माझ्या वीज बिलाचे प्रमाणित डुप्लिकेट प्रत आवश्यक होती तर ते माझ्या मुलाच्या शैक्षणिक कर्जासाठी ते मला त्याची गरज आहे तर मला ती त्वरित मिळावी सर दहा पंधरा मिनटं झालं मी इथं थांबलो आहे तुम्ही थांबाच म्हणताय मला का देत नाहीत मी एक कर्मचारी आहे मला ऑफिसला जायचं आहे तर त्वरित द्या ना मला ते नाही तर मला तुमची तक्रार करावी लागेल वरिष्ठाला त्याला काय पैसे वगैरे द्यावे लागतात का तुम्हाला का देत नाहीत तुम्ही पंधरा वीस मिनटं झालं सर मी थांबलो आहे इथं लाईनमध्ये थांबलो आहे अहो त्याला किती वेळ लागतो तुम्हाला द्यायला ती प्रत अहो काॅम्प्युटरमधून प्रिंट काढायला किती वेळ लागते त्याला ती गरज होती म्हणून तर थांबलो ना मी इथं देताय का नाही सांगा लवकर ठीक आहे